हॅलो हा बोला ना हा हा

हा हा

हा ठीक आहे ना सांगा ना लो किती हे आहे लोन अच्छा हो म हा तर ते पाच लाखाचं जे आहे त्याचे हप्ते आणि व्याज किती पडत आहे ते पूर्ण माहिती द्या

हा

हा हा हा

हो का

वर्ष आता ठीक आहेना

ठीक ठीक हे ना आता

ठीक आहे ना ठीक आहे आम्ही विचार करू मग ठरवू ठीक आहे हो ठीक